बाईक चालवताना स् सुरुवातीला म्हणजे प्रत्येकाने हेल्मेट घातलं पाहिजे तर हेल्मेट बिना हेल्मेटचं मी बाईक चालवत नाही दुसरं बाईकची जी सर्विसिंग असते ती वेळोवेळी करावी करून घेतो त्यामुळे जास्त म्हणजे अॅक्सिडंट वगैरे होत नाहीत पावसाळ्याच्या आधी पण त्याचे ब्रेक्स वगैरे बरोबर आहेत का ब्रेक पॅड बरोबर आहेत का लागताहेत का स्लिप तर होणार नाही याची काळजी घेतो त्यानंतर कागदपत्र म्हटलं तर आधी हार्ड कॉपी ठेवायला लागायची म्हणजे लायसनची ड्रायविंग लायसनची बाईकच्या इन्शुरनची पण आता ते मोबाईलमध्ये आपण नीट सेव करून ठेवतो कारण ते मोबाईलवर जरी दाखवलं तरी चालतं तर हेच कागदपत्रामध्ये इन्शुरनचे पेपर आपले आणि ड्रायविंग लायसन्स एकदम महत्त्वाचे आहे तेवढे आपल्या बरोबर असले पाहिजेत नेहमी आणि दुसरं चालवताना नेमी जे आपले ट्रॅफिकचे रूल्स आहेत ते फॉलो फॉलो करतो म्हणजे सिग्नल्सवर जर रेड सिग्नल असेल तर जाणार नाही आणि जेब्रा क्रॉसिंगवर हळू चालवणं त्याच्यानंतर रोडला पण जाताना आपल्याला एक स्पीड लिमिट दिलेलं असतं तर त्या स्पीडच्या जी स्पीड लिमिट दिली आहे ते क्रॉस करायचं नाही त्याच हिशोबानं आपण आपली बाईक चालवायची तर या सर्व गोष्टींची काळजी घेतो